हॅलो काय गं कशी आहेस बरी आहेस अगं हो आमच्याकडे पण गेली आहे हो पाऊस मध्ये मध्ये पडतो आणि कुठे काय गायबच आहे जरा पाऊस गेला नाही तोपर्यंत ही लाईट काढतात हो अगं इकडे होय होय तर आमच्या इकडे एवढा पाऊस पडला नाही पण ऊन पाऊस थोडासाच पडला आणि त्याच्यामुळे ऊन एवढं जादा वाढलं आहे ना आमच्याकडे असं पाऊस पाऊस थोडाच पडला पण पाऊस थोडा पडला की गरम जादा होतं ना हां मग आणि आमची कायम लाईटच जात असते हां आमच्याकडे पण आता गेली आहे ती आलीच नाही किती कॉल केले त्यांना ते बोलतात इकडचं काम चालू आहे तिकडचं काम चालू आहे हो पाणी पण आमच्याकडचं आमच्या विहिरीतलं खूप पाणी कमी झालं आहे

हो आमच्याकडे पण आता कसं होणार आहे काय माहिती पाऊस कधी पडतो आहे काय माहिती आता तुमच्याकडे तर पाऊस खूप येऊन गेला आमच्याकडे पाऊस आलाच नाही जादा थोडाथोडाच पाऊस पडला आणि गेला हो अगं काय आता झाडं बिडं रस्ते बिस्ते हे नवीन सगळं बनतं आहे ना त्यामुळे हे सगळं हो आता खरंच झाडं लावणं खूप गरजेचं झालेलं आहे नाही तर आपल्या पुढच्या पिढीला खूप ते त्याचं वाईट परिणाम होईल बाकी काय सगळं असंच चालणार आता जोपर्यंत जून महिना येत नाही तोपर्यंत होय होय होय आता ह्या होय तर आणि ह्या दिल्लीसारख्या ठिकाणी पण आपलं आता हे व्हायला काय हो

हो म्हणून आपलं हो आपणच आता ते सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे

हो चालेल हां ठीक आहे ठीक आहे ओके हां चल